तुम्ही गॅस एजन्सीवाले बोलत आहे का मी दोन दिवसाआधी कॉल केला होता कारण माझ्या ग माझ्या घरी स सिलेंडर नसल्या नसल्यामुळे मी तुम्हाला एक फोन म्हणजे फोन केला होता त्यामुळे मला आ आतापर्यंतसुद्धा गॅसचे म्हणजे गॅस आला नाही आहे माझ्या घरी तर मला के कधीपर्यंत गॅस मिळेल धन मला गॅस आलेला आहे पाच मि मिनिटाआधी धन्यवाद कारण आतापर्यंत मी माझ्या घरी चूल चूल आहे त्यामध्ये मी चुलीवर खाणं जेवण बनवत होते त्यामुळे मला थोडा त्रास होत होता त्यामुळे मी तुम्हाला कॉल केला आणि स सिलेंडरसाठी रिक्वेस्ट केली धन्यवाद